माझ्या माझी आवडती बाईक सगळ्यात जास्त यामा एक्स हंड्रेड आहे आणि तशा सगळ्याच प्रकारच्या बाईक मला आवडतात आणि मी एक बाईक रायडरसुद्धा आहे त्यामुळे मला सगळ्याच प्रकारच्या बाईक आवडतात आत्ता माझ्याकडे आहे ती होंडा ॲक्टिवा आहे जी जिचा उपयोग शहरामध्ये म्हणजे शहरातल्या शहरात फिरण्याकरता मी करत असतो पण समजा लाँग ड्राईव्हसाठी जायचं असेल बायकिंगसाठी किंवा ट्रीपसाठी जायचं असेल तर ऑबीयसली मला असं वाटतं की जास्त इंजिन स्ट्राँग असलेली बाईक वगैरे असणं गर गरजेचं आहे म्हणजे पल्सर म्हणा किंवा सुझुकी आहे किंवा होंडाच्या अनेक वेगवेगळ्या ब बाईक आहेत स्प्लेंडर आहे बुलेट आहे अशा प्रकारच्या ज्या बाईक आहेत त्याचा जास्त करून वापर लाँग ड्राईवसाठी किंवा बाईकिंगसाठी बाईकिंग ट्रीपसाठी केला तर जास्त आरामदायक असू शकेल आणि त्या बाईकचा वापर त्या पद्धतीने होत असतो कारण त्याची त्या बाईकची स्ट्रेंथ खूप जास्त असते आणि मला अजून वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक आवडतात रादर बाईक मला पर्चेस करायलाही आवडतात त्याच्यामागे रिझन असं आहे की मला स्वतःला बाईक फार जास्त प्रमाणात आवडतात मला फोर व्हीलरचं फार क्रेज नाही आहे पण मला बाईकचं जास्त क्रेज आहे पण आत्तापर्यंत माझ्याकडे माझ्या याच्यात दोन किंवा तीनच बाईक झालेल्या आहेत ह्याच्या आधी माझी एक बाईक होती ती हिरो होंडा स्प्लेंडर होती आता होंडा आणि हिरो हे वेगळे वेगळे झालेत त्यामुळे त्या वेगवेगळ्या बाईक आहेत पण सगळ्यात जास्त आवडणारी बाईक माझी ती म्हणजे यामाहा एक्स हंड्रेड आणि त्याचं फायरिंग जे आहे ते मला जास्त आवडतं आणि त्यामुळे म त्या फायरिंगसाठी आणि ती पण बाईक तशी शहरातल्या शहरात फिरायलाच चांगली आहे थोडं थोडंसं लाँग ड्राइव्ह त्या बाईकवर होऊ शकतं पण जास्त नाही होऊ शकत